पुस्तके तशी बरीच वाचलेली आहे पण तरी पण त्यातले त्यात हास्य हास्य शृंगारामध्ये जे पुस्तक वाचलं आहे त्यापैकी एक म्हणजे बटाट्याची चाळ असेल अगदी पुलंच्या पुस्तकांपैकी एक ते पुस्तक अगदी मिश्किलप्रमाणे त्यात वर्णन केलेलं आहे दैन चाळीतले दैनंदिन जीवन यावर ते आधारित पुस्तक आहे बटाट्याची चाळ आनी त्यामध्ये बरीच असे प्रसंग आहेत की ज्यामुळं मला हसायला आलं मोठमोठ्यानं मी हसलो आणि अक्षरशः त्यांचं वर्णन त्यांची भाषा आणि त्यांचे योग्य वेळी योग्य टोमणे या गोष्टी मला हसायला कारणीभूत ठरल्या असं मला वाटतं आणि त्यामुळे मला हसायला आलं असं मला वाटतं अगदी छान वाटलं मला ते पुस्तक वाचून अगदी कॉमीक स्वरूपाचं ते पुस्तक धन्यवाद